हॅलो हॅलो हो सनी हॉटेल कोण बोलत आहे ओके काय हवं आहे आपल्याला

आमच्याकडं ठेचा भाकरी पुरणपोळी भाजीपोळी वरण भात पोळी सगळं भेटते एक थाळी शंभर रुपये पुरणपोळीची पाचशे रुपये आनि भाजी भाकरीची द दोनशे रुपये

हो सगळं आहे आहे सूप आहे सूप सगळं व्यवस्थीशीर आहे सगळं काय पाहिजे ते मागवा

हो आहे ना हो हो आहे आहे आहे आहे बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे आमचं हाटेल डी मार्टकडे आहे आणि सनी हा हाटेल आहे सनी हाटेल

हो ऑर्डर पाठवते आणि पेमेंट ओके ठीक आहे करा किती मा माणसं किती येणार आहेत बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं म्हातारी माणसं किती आहेत आपल्याकडे बरं बरं ठीक आहे आणि छोटे बाळा बरं बरं ठीक आहे या येऊ द्या

बरं बरं किती वाजता येणार टाईम काय आहे आपला बरं बरं ठीक आहे या आमची दुकान रात्री बा दहा वाजस्तोवर असते या सगळं मी पॅक करून ठेवते या लवकर हो हो हो हो ओके हो हो हो हो सगळी व्यवस्था चोख छान करते

हो हो हो या या या या हो